काही दिवसांआधी मी ऑनलाईनवरून बजाज कंपनीचा सिलिंग फॉल फॅन ऑर्डर केलेला आहे हा जो फॅन आहे फॅनची क्वॉलिटी बरोबर आलेली नाही आहे फॅनची जी वायरिंग आहे ती वायरिंग बरोबर नाही आहे कंप्रेसर जे आहे ते मध्यातच खराब झालेलं आहे पंखा लावल्यानंतर तो फिरताना खूप आवाज येतो आहे कर्कश आवाज येतो आहे त्यामुळे पूर्ण रूम डिस्टब होतो आहे पंख्यांच्या ज्या पात्या आहेत त्या पात्या पण थोड्या वाकड्या आहेत त्याच्यामुळे हवा नीट लागत नाही आहे यामुळे आम्हाला बराच प्रॉब्लेम होतो आहे बजाज कंपनीचा फॅन जो आहे हा अजिबात आवडलेला नाही आहे